हॅलो हां काकू बोलत आहे का हां हां महाराष्ट्रातले स्थळे आहे ना भरपूर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अच्छा ठीक आहे ना या एक दोन दिवसांमध्ये बघू आपण हे इथलं पण चांगलं आहे आपलं पंढरपूरला नाही का विठ्ठल रुक्मन रुक्मिणीचं एक दिवस लागतो तिथे जायसाठी ट्रेनने तिथे जाऊ आपण तिथे पण चांगलं आहे पाहण्यालायक आणि आपलं केळझर ते ते प पवनराजाची ऐकलं का तुम्ही कहाणी हां ते पण चांगलं आहे इथलं पवनारचं स्थळ पाहण्यालायक आणि बुद्धगयाला पण आहे बुद्धगयाला तिकडे गेलं म्हणजे बुद्धाचं हे आहे विहार छान आणि त्यांचा तिकडे लुंबिनी वनामध्ये जन्म झालेला आहे ते खूप चांगलं आहे पाहण्यालायक हां तं तिकडे जाऊ असे भरपूर स आ आणखी आणखी स्थळं म्हणजे इथे आपलं हे नाही का दीक्षाभूमीवर जाऊ नागपूरला आणखी तिथे बाबासाहेबांनी दीक्षा दिलेली आहे ना तर तिथे चौदा ऑक्टोंबरला आता छान कार्यक्रम राहते तिथे पण जाऊ आपण ते पण पाहून घेऊ हां अस्थी ना हां हां तिथे दीक्षाभूमीला म्हणजे जे अ अशोक स् हां अशोक सम्राट राजे जे होते ना त्यावेळेस ते युद्ध जिंकले होते कलिंग युद्ध त्या युद्धामध्ये त्यांनी म्हणजे ते बुद्धाला शरण गेले तर त्यांनी मग चौऱ्यांशी हजार स्तूपं केलेले आहे आपल्या भारत देशामध्ये तर म्हणून त्याच्यातलीच थोडी अस्थी त्यांनी तिथे दीक्षाभूमीला ठेवलेली आहे म्हणून असे खूप सारे स्थळं आहे आता चौऱ्यांशी हजार स्तुपं म्हटलं तर महाराष्ट्रात भरपूर आहे पाहण्यालायक तर आपण काही ठिकाण ठळक ठळक ठिकाण घेऊ आणि जाऊ पाहायला हो ठीक आहे मग हां ठीक आहे मग ठेवतो आं हो बाय